अजूनपर्यंत सायबर फसवण फसवणुकीचा कधीही मी बळी ठरलो नाही आहे कारण माझ्याकडे एक ॲप आहे ट्रूकॉलर हा आधीच म्हणजे सांगतो की ते तो फ्रॉड कॉल आहे की कोणत्या कंपनीतून आला आहे का कुठल्या अन्नोन नंबरवरून आला आहे तरीही जर अन्नोन नंबरवरून कोणताही कॉल आला असला तरी मी त्याचा पूर्ण प जाच पडताळणी करून तो कॉल बघून घेतो त्याच्या कंपनीवाल्यांशी व्यवस्थितपणे बोलून घेतो जर कोणत्या बँकमधून पैसे काढण्याचा ते आणि मेसेजेस किंवा कॉल येत असतील तर मी डायरेक्ट त्या बँकला जाऊन भेटून माझी शंका निर्वस्त करू शकतो तसेच वेगवेगळ्या नंबरवरून जे कॉल येत असतात सायबर फसवण्यासाठी मी कोणत्याही सायबर फसवणुकीचा बनी ठ ब बळी ठरत नाही अनेकदा असे होते की वेगवेगळ्या नंबरवरून कॉल येतात पैसे पाठवा तसेच आपली पर्सनल डा पर्सनल डेटा शेअर करा आधार कार्ड मा मागतात बँक पासबुक झेरॉक्स तेन मागतात तर मी असे कधीही पर्सनल डेटा मी कोणाला शेअर करत नाही जरी कोणता डे पर्सनल डेटा शेअर करायचा असला तर मी त्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन पहिला तिथून ते सगळे वा ते सगळं वाचून समजून घेतो मगच मी पुढचा डेटा शेअर करतो अजून अजूनपर्यंत अशी खूप असे खूप वेळा मला कॉल तेन येऊन गेलेले आहेत पण मी त्यांना कधीही बळी ठरलो नाही बँक असू दे किंवा वेगवेगळ्या योजनांचे मेसेजेस येत असू देत किंवा अनेक ॲपचे पर्सनल डेटा जे असे मागतात तर मी त्यांना ते इझिली शेअर करत नाही त्याच्या पूर्ण तळागाळापर्यंत जाऊन मी पहिला विचारपूस करतो त्यानंतरच मी काही असल तो डेटा शेअर करतो म्हणून मी अजूनपर्यंत कधीही सायबर फसवणुकीमध्ये बळी ठरलो नाही आहे आणि जरी अशी कोणतीही घटना घडली तरी मी सायबर सिक्युरिटीला कॉल करून त्याबाबतीत नोंद देण्याची प्रक्रिया सुद्धा करेन